जर आपल्याला ठेवण्यासाठी जर आपल्या जर सकाळी उठून लवकर जॉगिंग किवा रनिंग केले तर आपला चांगला प्रतिसाद मिळतो तसेच आपली बॉडी चांगली वर्किंग करते जर आपलीच तंदुरुस्त नसेल तर आपल्याला कोणते ही आजार होऊ शकतात डायबेटिज असा एक आजार आहे तो कधी पण कोणाला होऊ शकतो तसेच अजूनही आजार आहेत म्हणजे असे डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या आजार आहे म्हणजे आपलं ष्टमक असतो पोटाच्या जत्रच्या आजार तसे लहान आतडे तसे मोठे आतडे जर आपण सकाळी उठून जर तंदुरुस्त व्हायचं असेल म्हणजे ठेवण्यासाठी रनिंग करावंच लागतं किवा जॉगिंग करावंच लागतं कारण आपली बॉडी ही सर्कुरेशन थांबलं असतं तसेच प्रत्येकी तंदुरुस्त व्हायचं असेल तर मनुष्याला किमान एक तास तरी रनिंग जॉगिंग किवा वर्कआउट म्हणजे आपला व्यायाम पण करू शकतात घरी राहून आणि जास्त असे रोड असेल तर तिकडे रनिंग करून येऊन व्यायाम पण करू शकता आपल्या जर चांगला बॉडी व फिटनेस चांगला ठेव ठेवायचं चांगलं मार्गदर्शन करावे तसेच आपल्या तंदुरुस्त होण्यासाठी चांगल्या न्यूट्रिशनची गरज असते तसेच आपल्याला प्रोटीन विटामिन कसे आपले दैनंदिन जीवनात असावे ते पण लक्ष केंद्रित करावा लागतो धन्यवाद